मी काही दिवसांआधी एल जीची थर्टी टू इंचची टी व्ही घेतलेली एल जीची टी व्ही जी आहे ही खूप छान निघालेली आहे त्याची पिक्चर क्वालिटी खूप चांगली आहे त्यामध्ये पेनड्राईव्ह लावायचंसुद्धा सिस्टम आहे त्याला आपला फोनसुद्धा कनेक्ट करता येतो त्यावरती यूट्यूबसुद्धा चालवता येतो आहे त्याची जी बॉडी आहे बॉडी चांगली आहे त्याला जे पिक्चर कव्हर लावलेला आहे ग्लास आहे जो तो पण चांगला आहे आवाज खूप चांगला आहे आवाजाचं कोणतंही डिस्टर्बन्स येत नाही आवाज अगदी क्लीन येतो आहे त्याचे स्पीकर चांगले आहेत एकंदरीत ही जी टी व्ही आहे एल जीची ही खूप चांगली आहे आणि या प्रोडक्टमुळे मी हॅप्पी आहे